हां बोला

नाही ना ते नाही नाही नाही ते नाही आपल्याकडं समर्थ समर्थ नगर कोर्टाच्या पाठी मागे हं हं बस स्टँड पाशी या बसस्टँडपासून कोर्टाच्या पाठी मागं तिथून मग समर्थ नगर एरिया लागेल तिथ तिथं आले की मग भेटल तुम्हाला सकाळी नऊ वाजल्यापासुनं संध्याकाळी दहा वाजेपर्यंत औषधं बाकी सर्व प्रकारचे भेटून जातील जर काय नसेेल तर तुम्हाला त्याचं म्हणजे सबट्यूट पण भेटून देईल बरं मग अवेलेबल करून दिलं तर

बरं बरं चालेल की ॲवेलेबल अवेलेबल कसं आहे ते बघून मग तुम्हाला त्यावेळी सांगतो मी हो चालेल ना चालेल चालेल

बरं बरं बरं बरं ठीक आहे चालेल भेटून जाईल ते हो चालेल चालेल संध्याकाळी या साधारण सातच्या दरम्यान या हो हो हो